भारतातील शिक्षणव्यवस्था फक्त नोकरीचा उद्देश ठेवून शिक्षण केले जाते आणि वडील त्या मुलावर ते शिक्षण लादतात की तुला मोठं होऊन डॉक्टर व्हायचंय कलेक्टर व्हायचंय परंतु त्याची तेवढी कुवत नसते शिक्षणाची अन् कसं तरी ते ओढूनताढून त्याचं शिक्षणच पूर्ण करतात इतर बाबीवर ते लक्ष देत नाहीत आणि त्याच्यामध्ये काय स्किल आहे त्याच्यामध्ये तो कशात प्रावीण्य मिळवू शकतो यावर काही लक्ष देऊ शकत नाहीत आणि तसे कोर्सेस वगैरे काही करू शकत नाहीत आणि सुरवात आपली अंगणवाडीपासून होते नंतर बालवाडीपासून होते आणि नंतर प्राथमिक होते नंतर माध्यमिक होते नंतर उच्च माध्यमिक होते परंतु त्या बरो त्यासोबत हे कोर्सेस केले पाहिजे त्याच्यात त्याला जी कला येते त्या कलेमध्ये त्याला वाव मिळायला पाहिजे त्याला जे आवडते ते करायसाठी त्याला प्रोत्साहन हे आईवडिलांनी देणं गरजेचं आहे म्हणून इतर देशामध्ये इतर देशामध्ये जे स्किल असलं ते डेव्हलप करतात आणि त्या स्किलवर भर देतात आणि त्याला जे आवडते त्या मुलाला ते स्वतःच त्याला निवडू देतात आणि आपल्या इथे आईवडील नाही तू असंच कर तू डॉक्टरकीचंच कर परंतु तू तेवढं शिकू शिकू शकत नाही आणि म्हणून काही जीवनामध्ये आपल्या ह्या शिक्षणामध्ये ह्या बाबी सुटत आहे आणि मधून म्हणून सुधारणा झाली पाहिजे शिक्षणामध्ये हे जे कोर्सेस आहेत ते कोर्सेस झाले पाहिजे डेवोलोपमेंटचे कोर्सेस झाले पाहिजे स्किल जे आहे त्या स्किलचे कोर्सेस झाले पाहिजे त्याला कशामध्ये प्रावीण्य मिळवायचे आहे ते प्रावीण्य त्यानी मिळवले पाहिजे आणि हीच बाब आपल्या भारतामध्ये सुटत आहे